मराठी भाषा मुलांना शिकवणं खूप महत्त्वाचं आहे कारण आजकालच्या जगात किंवा आजकालच्या काळात प्रत्येक पालकांना असं वाटते की माझ्या मुलाने फक्त इंग्लिश शिकलं पाहिजे माझ्या मुलाला फक्त फाडफाड इंग्लिश बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे म्हणजे माझा मुलगा खूप काही तरी शिकला किंवा पुढे जाऊन त्याला फक्त इंग्लिशमधूनच किंवा इंग्रजीमधूनच शिकायचं आहे बोलायचं आहे तर मराठीचा काय उपयोग पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की मराठी मुलांनी शिकूच नये इंग्रजी ही जरी काळाची गरज असली तरी मराठी शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेला विसरून कधीही चालत नाही ज जेवढी आपल्याला इंग्लि इ इंग्लिश किंवा इंग्रजी भाषा जेवढी महत्त्वाची आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आपली मराठी भाषा ही तेवढीच महत्त्वाची आहे आजकाल बऱ्याच छोट्या मुलांशी बोलायला गेला तर त्यांना म इंग्रजीतून बोललं तरंच कळतं मराठी आम्हाला कळत नाही आणि याचा अभिमान बऱ्याच पालकांना वाटतो आणि ते चुकीचं आहे जेवढं तुम्ही आपल्या इंग्रजी भाषेला महत्त्व देताय तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व आपण मराठी भाषेला दिलं पाहिजे कारण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि ती प्रत्येक मुलाला प्रत्येक माणसाला ही आलीच पाहिजे